बऱ्याच दिवसापासून भारतात जुन शैक्षणिक धोरण आता सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिशी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणायचे ठरवलेले आहे पद्धतीचे महाराष्ट्रातसुद्धा नवीन शैक्षणिक धोरणासाठी सरकारने नवनवीन जि आर काढलेले आहेत आणि महाराष्ट्रात येत्या जून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे सरकारने अनेक पदवी आनि पदव्युत्तर आणि प्रायमरीपासून सेकंडरी ज्युनियर या सगळ्यांचा आराखडा तयार केलेला आहे मुख्यत्वे क्रेडीट पॉईंट असलेली पद्धत अवलंबना चा सरकारचा ध्यास आहे आणि त्याच्यासाठी वेगवेळ्या स्थरावरती मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने मोठी यंत्रणा उभारलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिशी ही चांगलीच आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा आणि सगळांचाच सर्वांगीण विकास होणार आहे या शैक्षणिक धोरण शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिशीमध्ये ज्याचे सगळे नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनानुसार हे धोरण नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जाणार आहे पण त्याच्यासाठी सरकारने जे शिक्षणक्षेत्रासाठी फंड दिला जातो माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र किंवा भारतामध्ये सहा टक्के एवढा खर्च शैक्षणिक गोष्टींमध्ये केला जातो तर हा जो फंड आहे तो काही प्रमाणात का होईना शैक्षणिक फंड वाढवला पाहिजे त्याच्यामुळे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते प्रभावीपणे राबवलं जाईल आणि सहा टक्क्यामध्ये जे जुन्या पद्धतीने चालू आहे त्याला एक पद्धतीने बगल देता येईल किंवा फाटा देता येईल आणि नवीन शैक्षणिक धोरण अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सगळ्यांनी त्या समजून घेतल्या पाहिजे आणि नवीन शैक्षणिक धोरण नव्या पॉलिशीजला आपण प्रभावीपणे सामोरे गेलं पाहिजे हे करत असतांना सरकारने शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे नवीन शैक्षणिक धोरण आल्यावर प्रत्येक राज्य त्या त्या पद्धतीने शिक्षकाचं प्रशिक्षण घेतोच घेतेच पण ते प्रभावीपणे झालं पाहिजे बऱ्याचदा प्रशिक्षण हे नावाला घेण्यात येतं जे इनपुट दिलं जातं त्याच्यातून काही कधीकधी आउटपुट मिळत नाही तर शैक्षणिक प्रशिक्षण देताना शिक्षकांना कडून काही गोष्टी करून घेतल्या पाहिजे त्याच्या त्यांच्यामध्ये समावेश प्रत्येकाचा असला असला पाहिजे अभ्यासक्रमात काही सुधारणा सांगू इच्छितो शैक्षणिक धोरण राबवताना ग्रामीण आणि शहरी अशी जर दोन वेगवेगळ्या गोष्टी केल्या कारण की ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थी हुशार असतात पण काहींचा जो बुद्धिमत्ता आहे ग्रामीण आणि शहरीमध्ये फरक दिसून येतो कारण की हुशार मुलं राहिलं राहिले की आईवडील आपल्या मुलाचा ओघ शहराकडे असतो आणि जे ग्रामीण भागात राहणारे गोरगरीब आदिवाशींची मुलं जे मराठी शाळेत शिकतात किंवा तिथल्या लोकल शाळेमध्ये शिकतात यांच्यासाठी नव्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे कारण की शहरातील मुलांच्या फॅसिलिटीज आणि त्यांच्या फॅसिलिटीजमध्ये जमीन आणि आसमानाचा अंतर आहे तर त्याच्यामुळे दोन पद्धतीचे अभ्यासक्रम तयार केले तर ग्रामीण विद्यार्थ्यांनी यांचा फायदा होईल त्यांचा जर ध्येय डोळ्यासमोरून ठेवलं ग्रामीण विद्यार्थ्यांचं तर चांगलं होईल त्याच पद्धतीने शिष्यवृत्त्यांच्या बाबतीत पण काही गोष्टी सांगू इ्च्छितो बरेचसे शिष्यवृत्त्या सरकार देतच पण त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करावी आणि पदवी पदव्युत्तर किंवा माध्यमिक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना थोडी मदतीची जे उश गरीब विद्यार्थीे आहेत यांना तरी मदत झाली पाहिजे असं मला वाटतं तरी शासनाने नवीन शैक्षणिक धोरण अवलंबत असतांना फंडा फंड वाढवून द्यावा शिक्षकांचं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घ्यावं अभ्यासक्रमात सुधारणा करताना ग्रामीण शहरीचा मुख्यत्वे विचार करावा आणि शिष्यवृत्त्या देताना किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्या शिथील करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल हे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे असे मला वाटतं